एखादं न आमच्या परिसर एखादं नजिक भांडार तर नाही आहे कला भंडार तर नाही आहे पण खरेदी करण्यासाठी एक छोटी मोठी टेशनरी आहे त्याच्यातून आम्ही वेगवेगळे साहित्य आणतो जसं गुन झालं कागद झालं रंगबेरंगी चित्र झालं अशा विविध साहित्य रंगकांड्या अशा विविध साहित्य आम्ही तिथून आणतो मला जर कोणतंच साहित्य बनवायला आवडते तर कागदापासून बनवणाऱ्या वस्तू जसं माझ्या लहानपणी माझी आई मला पतले पतंगाचे कागद द्यायचे त्याच्यापासून फूल बनवणं शिकायचे जसं मला कागदाचे विमानं बनवता येते वेगवेगळे त्यानंतर ते वेगवेगळे कागदापासून बनवणारे वेगवेगळे असं आपल्याला बेडूक झालं गुलाबाचं फूल झालं अशा पद्धतीच्या वस्तू बनवता येतात